भारतातील कलाकारांविषयी म्हणायचं म्हटलं तर अगदी सगळ्याच कलाकारांना पुरेशे संधी मिळत नाही त्याच्यामुळे त्यांना त्या पद्धतीचं काम करता येत नाही आणि त्यामुळे त्यांना पुरेसं महत्त्वही मिळत नाही फक्त काहीच लोकांना महत्त्व दिलं जातं आणि ज्या लोकांना महत्त्व दिलं जातं जे लोकं खूप आज प्रसिद्ध आहेत त्यांनाही फक्त तुम्ही जिथे गेस्ट आहात तोपर्यंतच तुमचा आपण म्हणतो ना मानसनमान ठेवला जावतो पण तेच लोकं ज्यावे सोशल मीडियावर काही गोष्टी पोस्ट करतात त्याच्यावर बरेचसे लोकं त्यांना नावं ठेवतात त्यांना नको नको ते बोलतात तर त्याच्यामुळे त्यांना ते काही शेअर करताना त्यांना ही भीती वाटते की आपण हे असं शेअर करावं की नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच कलाकारांना असं आहे की त्यांना संधी मिळत नाही घराणेशाही ही प्रत्येक क्षेत्रात आहे पण ह्या क्षेत्रात थोडी जास्तच आहे त्याच्यामुळे काय होतं की काही फक्त काही थोडक्या लोकांना काही कामाच्या गोष्टी कामाची संधी मिळते जसं की संगीत झालं ॲक्टिंग झालं तुमचं अभिनय क्षेत्र झालं तुमचं लिखाणाचं क्षेत्र झालं त्याच्यामध्ये पण फक्त काही ठरावीसक लोकं त्यांची ठरलेली असात आणि तीच लोकं पुढे काम करतात आणि त्याच्यामुळे इतरांची जी त्यांच्यामध्ये खूप खरंच त्यांच्यामधे क्षमता आहे त्यांना काम पुढे आणण्याची संधी मिळत नाही आन त्याच्यामुळे त्यांना महत्त्व मिळत नाही आणि याचं कारण असं की आपल्या समाजाने पण फक्त काही ठरावीक लोकांकडे किंवा काही थरा ठरावीक ग घराण्यांकडेच न बघता इतरही जे कंटेंट आहे इतरही ज्या गोष्टी बाहेर येता आहेत त्याच्याकडे थोडं लक्ष देऊन त्यांचंसुद्धा कौतुक केलं पाहिजे आणि त्यांनासुद्धा प्रोत्साहन दिलं पाहिजे तर ह्याच्यामध्ये जसं की जे लोकं घराणेशाहीत किंवा त्या घराण्यात आहेत त्यांना तेसुद्धा आणि जे प्रेक्षक आहेत हेसुद्धा दोघंही जबाबदार आहे असं मला वाटतं